नमस्कार मी प्रशिक्षणार्थी बोलत आहे मी आपल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमध्ये भाग घेतला आहे ह्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आपल्याकडे प्रशिक्षणार्थी म्हणून नोंद केलेली आहे मी सुताराचे प्रशिक्षण घेत आहे काही काळापासून आपल्या या अभ्यासक्रमानुसार माझे प्रशिक्षण सुरू आहे आत्तापर्यंत लाकडाची लांबी रुंदी जाडी याचे योग्य मोजमाप करून त्यानुसार कापण्याचे तंत्र मला अवगत झाले आहे रंधा मारण्याचे काम मी सध्या शिकत आहे त्यासाठी मला कोणतं यंत्र वापरणे सोयीचे आहे ते कळले तर बरे होईल स्क्रू पेरण्यासाठी मला ड्रिल मशीन घ्यायचे आहे ते कोणत्या कंपनीचे चांगले ड्रिल मशीन मिळेल त्याची किंमत काय असेल ते कळले तर बरे होईल त्याप्रमाणे मला त्याची व्यवस्था करता येईल स्क्रू ड्रायव्हरचा सर्व संच मी आणला आहे त्यासाठी लागणारा खर्च मी केला आहे लाकूड कापण्यासाठी देखील छोटे मशीन मी आणले आहे रंधा करण्यासाठी मोठी मशीन आणण्याचा माझा विचार आहे परंतु तो खर्च खूप मोठा आहे आतापर्यंत माझ्या प्रशिक्षणाचा तपशील मी आपल्याला कळवला आहे त्यानुसार आपल्याला माझी प्रगती कुठपर्यंत झाली आहे याबद्दल कळवता आले तर बरे होईल तसेच मला हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अधिक काय करण्याची आवश्यकता आहे तेही कळवण्याची विनंती आहे आपल्या सहकार्यामुळे मी चांगलं प्रशिक्षण घेत आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद